हॅलो हॅलो प्रथमेश भाजीवाले बोलतायत ना अच्छा मला की नाही मी नीता बोलते आहे मला थोडा भाजीपाला हवा होता तर तुमच्याकडे आता कुठला कुठला भाजीचा आहे मला ते सांगू शकता का तुम्ही

अच्छा अच्छा तर हे जे आहे चवळी कशी किलो दिलेली आहे अच्छा आणि मुंगफल्ली कशी किलो दिलेली आहे अच्छा आणि वांगे आहेत का तुमच्याकडे अच्छा च्छा मला चवळी दोन किलो मुंगफल्ली पण दोन किलो आणि वांगे पण दोन किलो पाहिजे आहेत अच्छा आणि तुमच्याकडे टमाटर आहेत का अच्छा तर टमाटर जे आहे ते मला एक किलो पाहिजे आहे हा तर हं आणि मिरच्या आहेत ना मिरच्या पण मला एक किलो पाहिजे आहे हिरव्या मिरच्या मला एक किलो पाहिजे आहे ठीक आहे हा तर हे किती होणार याची किंमत तीनशे साठ रुपये यामध्ये मला काही डिस्काउंट वगैरे काही भेटेल का काही पैसे कमी होतील याच्यामध्ये अच्छा अच्छा तर हे मला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल ना भाजीपाला तुमच्याकडे हा मला आजच पाहिजे आहे जर होम डिलेव्हरी देत असाल तर मला होम डिलेव्हरी चालेल हा मी तुम्हाला पत्ता सांगते आणि तुम्ही मला कीनी ही घरपोच द्याल आणि हा जो पेमेंट आहे हा मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करते फोनपेनी चालेल ना हा ठीक आहे चालेल तर मा माझा पत्ता जो आहे दर्डानगर यवतमाळ इथे तुम्ही मला आणून द्याल ठीक आहे हा हो चालेल चालेल सर आणि सर्व मला फ्रेश द्याल भाजीपाला ठीक आहे थँक यू सर हो धन्यवाद